नमस्कार मी तुमचा एक ग्राहक बोलतो आहे मी मागच्या महिन्याचं माझं विवरणपत्र पाहत होतो ज्या माझ्या खात्यातून पैसे वजा झालेले आहेत आणि पैसे आलेले आहेत हे पाहत असताना माझ्या लक्षात आलं की माझं वीज बिल जे आहे ती अवास्तव रक्कम कापलेली आहे त्याविषयी तुम्हाला काही कल्पना आहे का अच्छा मला वीज कंपनीला फोन करावं लागेल असं म्हणताय का तुम्ही हा नाही नाही मी ऑगस्ट महिन्याबद्दल बोलते ऑगस्ट महिन्यामध्ये रीडिंग जे आहे ते आमचं एकशे सत्तर युनिट पडलेलं होतं आणि त्या हिशोबाने जवळपास मला वाटतं बावीसशे रुपये बिल यायला होतं पण ते आता आम्हाला चार हजार पाचशे बिल आलेलं आहे हो हो बरोबर ती रक्कम कापली गेलेली आहे त्यासाठीच मी फोन केलेला आहे हां ठीक आहे मी होल्ड करतो तुम्ही पहा ना जरा अच्छा ह्यावरती तुमचा काही कंट्रोल नसतो का म्हणजे वीज कंपनी जे बिल मागते ते तुम्ही तसं पे करता माझ्या खात्यातून ठीके मी वीज कंपनीला फोन करतो ना धन्यवाद नमस्कार वीज मंडळ का हां मी तुमचा एक ग्राहक बोलतो आहे ऑगस्ट महिन्यामधे हां हां ठीक आहे ना माझा ग्राहक क्रमांक आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ हो बरोबर सुनील डिमेलोज हां त्याच नावाने हां माझी तक्रार तक्रार म्हणजे मला चौकशी करायची होती ती अशी आहे की ऑगस्ट महिन्यामध्ये आमचं बिल जे आहे ते एकशे सात युनिट इतकं ते मीटरमध्ये दाखवत होतं आणि त्यानुसार मला वाटतं बावीसशे रुपये आपलं बिल यायला हवं जी आपली जी आकारणी आहे प्रति युनिट त्यानुसार बावीसशेपर्यंत बिल यायला हवं होतं पण आम्हाला साडेचार हजार बिल आलेलं आहे आणि ते परस्पर माझ्या बँकेतून तुम्हाला वळतं देखील झालेलं आहे आणि हे अतिरिक्त पैसे गेलेले आहेत त्यासाठी चौकशी करण्यासाठी मी इकडे फोन केलेला आहे हां हां मी होल्ड करतो ना करा तुम्ही चेक करा तिकडे कसं आहे बघा

हां नाई ऑगस्ट बरोबर ऑगस्ट हां मीच मीच सुनील डिमेलोज बोलतो आहे माझा आधार नंबर ओके एबीसीडी चार पाच सहा सात हां हां मी समजू शकतो वेरिफिकेशनसाठी तुम्ही विचारत आहे ओके जुलाईचं बिल भरलेलं आहे जुलाईचं बिल भरलेलं आहे त्याची रिसीट देखील आहे तुम्ही तुमच्या सिस्टममध्ये बघितलं

हं हा नाही ते माझ्या बायकोने भरलं होतं आहे रिसीट आहे माझ्याकडे अच्छा तुम्ही चौकशी करून मला फोन कराल हां माझा नंबर आहे तुमच्या सिस्टममध्ये हां बरोबर शेवटचे चार वन टू थ्री फोर तोच तोच नंबर आहे पण तुम्ही मला कृपया दुपारी तीन ते पाचमध्ये फोन करू नका कारण त्यावेळेला मी थोडा व्यग्र असतो ऑफिसच्या कामामध्ये हां पाच नंतर केला तरी चालेल किंवा तीनच्या अगोदर केला तरी चालेल ठीक आहे तुम्ही ते सर्व चेक करून मला फोन करा मी वाट बघतो ठीक आहे किती ओके अठ्ठेचाळीस तास ठीक आहे अठ्ठेचाळीस तास मी वाट बघतो अठ्ठेचाळीस तास ओके धन्यवाद